महाराष्ट्र ही भारतातील प्रमुख कृषिप्रधान राज्य असून इतेे बहतांश लोक शेतीवर अवलंबून आहे ब राज्याची भौगोलिक रचना हवामान पर्जन्य जमिनीचे प्रकार यामुळे विविध प्रकारच्या उत्पन्न पिकाचे उत्पन्न होते महाराष्ट्रातील शेती हा प्राचीन असलेली असून का कला रूप तंत्रज्ञानाच्या ससाह्यायाने नितीने विकसित होत आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने खरीब रबी हंगाम शेती केली जाते खरीप हंगाम जून ते ऑक्टोंबर दरम्यान असतो यामध्ये भात ज्वारी मका सोयाबीन उडीद हि पिके घेतली जातात रब्बी हंगमात गहू ज्वारी कांदा यासारखी पिके घेतली जातात भागात हंगामी भाजी कांदा खरिपाची उसाची पिके घेतली जातात महाराष्ट्रातील पाच प्रमुख पुश भागातील कोकण पश्चिम मराठा मराठा विदर्भ आहे तसेच मुख्यतः भाताचे उत्पादन घेतले जाते आजकाल हे लोकं काही घेतच नाहीयेत त्यांना व्यवसाय नको सहसा वाटाय लागलेला आहे प्रसिद्ध आहेत आणि कारखाने आहेत मराठा विदर्भात वारंवार दुष्काळी आहे अवघडा परिस्थितीने अवघड होत चाललेले आहे तरी सोयाबिन तुल कापिसया कोडावे पिका घेतले जातात राज्यातील शेतीसाठी खूप लक्ष देणे गरजेचे आहे राज्यातील शेती उपलब्ध जमीन प्रामुख्याने तीन प्रकार आहे काळी माती तांबडी माती व लोक जमीन ह्या काळी माती मुख्यतः कापसाशी तुरीशी उपयुक्त असते सिंचण्यासाठी टक्केवारी अजूनही कमी होत चालली आहे कोरड वाहू शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो शेतीसाठी सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारची केंद्रीय सरकारी विविध योजना राबवत आहे तरीही लोक व्यवसाय सोडून देत आहेत सिंचन योजना महाबेटी योजना शेतकरी सौरऊर्जा योजना इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा च वापर करणे आहे निष्कर्ष असा आहे की शेती ही राज्याच्या आर्थिक विकासाचा महाराष्ट्राचा कणा असून समस्यकडे गांभीर्याने पाहूया आधुनिक दृष्टिकोनातून उपाययोजना केल्यास शेतकरी समृद्ध होईल आणि त्याला शेतीची आवड निर्माण होऊन हा व्यवसाय तो पुन्हा चालू करून सोडून दिल्या असल्यास आपण त्याला योजना राबवल्या खूप गरजेच्या आहेत ज्यात शासनाने आन अनुभव राबवल्या आहे आणि लोकांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे धन्यवाद